थिरो लुना अर्जुन ट्रॅक्टर हेलिकॉप्टर विमान निंजा बजाज युनिकॉन मॅजिक आयसर फॉर्च्युनर स्वीट डिझायर मारुती सुजूकी फरारी शाइन सिटी हंड्रेड पल्सर टाटा एस टी बजाज विमान ओला ज्युपिटर बुलेट बुलेरो यामा स्वीट स्वराज टॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टर टी वी यस ज्युपिटर हेलिकॅप्टर डूक के टी म कमांडर मॅजिक